हॅलो तारा अगं मी वृषाली बोलते आहे हा माझा नंबर तुझ्याकडे नसेलच त्याच्यामुळे तुला लक्षात आलं नसेल मी माझा दूरध्वनी क्रमांक बदललेला आहे आणि माझा मेल आय डीही चेंज झालेला आहे तर मला आता ह्याच्या वीज खात्यामध्ये तुमच्या वीज मंडळामध्ये माझा नंबर दूरध्वनी क्रमांक बदलायचा आहे की ज्यामुळे मला वीज मंडळाचे सगळे अपडेट्स आणि बिल येत राहतील आणि माझा ईमेल आय डीही तिथे चेंज करायचा आहे की ज्याच्यामुळे ईमेल आय डीवरही मला सगळे मॅसेज आणि ईमेल आय डीवर तिथले सगळे नवीन गोष्टी मला किंवा त्याची माहिती किंवा बिलाची माहिती येत राहील तर त्यासाठी तू मला काय मदत करू शकतेस किंवा मला काय करावं लागेल ऑनलाईन मला काही चेंजेस करावे लागतील का तिथे येऊन ऑफिसमध्ये येऊन मला चेंजेस करावे लागतील का मी न येता तूही ते काम करू शकतेस माझा दूरध्वनी क्रमांक बदलणं आणि माझा ईमेल आय डी बदलणं तर मला प्लीज याबद्दल काही माहिती देशील का ओके ठीक आहे तर मी उद्या तुला ऑफिसमध्ये येऊन भेटते आणि तिथेच बसून आपण दोघी माझा दूरध्वनी क्रमांक नवीन दूरध्वनी क्रमांक आणि नवीन ईमेल आय डी तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण अपडेट करूयात